हां हॅलो हां बोला हो हो हो हां हां हां हो तुम्ही कुठे राह हो चालेल सांगते ना तुम्ही जर मुंबईला राहता का हां हां रत्न हां हां रत्नागिरीला तुम्ही कोकणकन्या किंवा दादर पॅसेंजर वगैरे आहेत आपल्या ट्रेन ना तिथून तुम्ही रत्नागिरीवरून तुम्ही आता तुम्हाला जर ठाण्याला उतरायचं असेल तर ठाण्याला तुम्ही तिथे उतरू शकता हां तिथून तुम्हाला जर सी एस टीला जायचं असेल ठाण्यावरून डायरेक्ट सी एस टीला जाऊ शकता हां मग ठाण्यावरून मग डायरेक्ट तुम्ही दादरला रत्नागिरीवरून दादरला उतरू शकता तिथे तिथून हां तिथे तुमचं काय असेल तर तुम्हाला परत तुम्हाला सी सी एस टीला जायचं असेल तिथे काय खरेदी करायचं असेल ती तुम्ही सी एस टीला उतरू शकता हां तिथून हां हां तिथून तुम्ही तिथे तुम्हाला जर तिथून आता तुम्हाला परत अजून कुठे पुण्याला जायचं असेल पुण्यातलं काय तुम्हाला मार्केट किंवा इतर दर्शन वगैरे घ्यायचं असेल ना तर तुम्ही सी एस टीवरून तुम्ही पुण्याला जाऊ शकता पण पुण्याला कसं परत रत्नागिरीला तुम्ही येऊ शकत नाही पुणा तिथून जाऊ शकता किंवा रत्नागिरीहून तुम्हाला पुण्याला जायचं असेल ना तर आपल्या रत्नागिरीवरून पुण्याला जायला फक्त मंगळवार आणि शुक्रवार ट्रेन आहेत हां हां कारण एरव्ही या दुसऱ्या वाराला कुठच्या ट्रेन नसतात शुक्रवार आणि मंगळवार असं नाही नाही मुंबईवरूनच तुम्हाला कोल्हापूरला जायला लागेल असं रत्नागिरीवरून कोल्हापूर नाहीच आहे आपला रत्ना मुंबईवरून तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता ठाण्याला तुम्ही बसलात की कोल्हापूरला जाऊ शकता हं तिथे असं हां आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर ते पुण्याला गेलात किंवा पुण्यावरून तुम्हाला नाशिकला पण जाऊ शकता नाशिकला ट्रेन आहे जायला तिथे पण तिथे स्टेशनला जाऊ शकाल हो हो हो हो हो हो हो तिथे तुम्ही शिर्डी हे ते करू शकता ना असं हां हां आणि तुम तुम्हाला जर आता तिथून नाशिकवरून परत यायचं असेल तर तुम्ही तिथून पण शेगावला जाऊ शकता शेगावला पण जाऊ शकते ट्रेन पुण्यावरून हां

हो असतात ना हॉटेल्स आहेत किंवा इतर रूम्स वगैरे भेटतात तिथे चौकशी केलात की तुम्हाला मिळेल तिथे असं हो नाही हो हो असतात ना राहण्यासाठी तिथे रूम असतात तिथे चौकशी केलात ना तुम्ही स्टेशनला कोणी तुम्हाला सांगेल तिथे रूम मिळतात असं स्टेशन आणि ते मोठमोठे स्टेशन असल्यामुळे तिथे असेल ठीक आहे हां वेलकम